राजाराम ट्रॅवल्स मी समीर बोलतो आहे काल मी तुमची गाडी बुक केलेली स्विफ्ट डिजायर होती आपलं यवतमाळच्या गांधी चौकातून वर्धा स्टेशनसाठी गाडी बुक केलेली तर आणि मला आता उद्या वर्धा स्टेशनवरून पुन्हा यवतमाळला यायचं आहे तर तीच गाडी जर भेटली आणि खासकरून जर तोच ड्रायव्हर जर आला तर बरं होईल तो ड्रायव्हर भरपूर चांगला होता एकदम व्यवस्थित गाडी चालवत होता आणि गाडीची कंडिशन पण चांगली होती तर तुम्ही तीच गाडी मला भेटेल का हे मला माझ्या व्हॉटसॲपवर कळवा आणि मग मी तुम्हाला सांगतो की उद्या किती वाजता वर्धा स्टेशनला यायचं आहे पण आधी तीच गाडी आणि तीच ड्रायव्हर भेटते की नाही हे जरा तपास करून मला कळवा थँक यू